मोबैल मोबाईल म्हणजे हा एक चांगली वस्तू पण आहे आणि वाईट पण आहे वापरलं तर खूप छान नाही वापरलं तर खूपच वाईट जसं समजा त्याच्यात आपल्याला विडिओ काढता येतो विडिओ बनवता येतो तसेच फोटो क्लिक करता येते किंवा नवीननवीन त्याच्यात अॅप घेऊन आपण फोटो छानछान क्लिक करता येतो पुन्हा दुसऱ्यांना शेअर पण करता येतो त्याच्यात वॉट्सअप पण चालवता येतं युटूब पण चालवता येते युटूबवर आपन वेगवेगळे प्रकारचे विडिओज पण पाहतो तसे त्याच्यावर च चांगले विडिओ पण येतात वाईट पण विडिओ येतात पण मोबाईल म्हटलं न की ते वापरायला खूप म्हणजे हे वाटतो की नाही बा की चांगल्या वस्तूसाठी आपण मोबाईल वापरला पाहिजे काहीकाही म्हणजे लोक असे आहे की वाईट गोष्टीसाठी पण मोबाईल युज करतात पण आपल्याला वाईट गोष्टीसाठी न वापरता आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल युज करायला खूप चांगलं वाटेल